लिखाण आता लिखाण म्हटलं का आपण कागद घेऊन पेन घेऊन रायटिंग करणं आपल्याला जे काही असेल ते त्याला म्हणायचं लिखाण आपण काहीही लिखाण करू शकतो आपल्याला जसं काय जे काही आवडत असेल एखादं तर आपण ते लिखाण करू शकतो असं लिखाणमध्ये काही येतं आपण लिहू शकतो पत्र लिहू शकतो पत्रलेखन हे जरा एक वेगळं म्हणजे कसं आधी वापरलं जात होतं एकमेकांना जे बोलून कळवण्यात येत नाही ते आपण लिहून क म्हणजे कळवलं जात होतं आधीच्या ह्याच्यामध्ये असं आधीच्या काळामध्ये पत्रलेखनाचा जो मृत्य मुख्य हे तो होता प्रत्यक्ष बोलून दाखवणे शक्य नसते ते लिहून दाखवणे हाच असायचा आपण वेगवेगळ्या प्रकारचं काहीही रायटिंग करू शकतो लिखाण करू शकतो आपल्याला एखाद्याला निबंध लिहायला आवडत आहे तो तो निबंध लिऊ शकतो एखादी तक्रार करायची असेल तर तो तक्रार करू शकतो असं लिखाणाचे बरेच फायदे आहेत म्हणजे आता आता लिखाण्याला एखाद्याला तंत्र म्हणजे लिहिता असताना त्यांचे अनेक इंद्रियं काम करत असतात आपली त्याला म्हणायचं परत सध्याच्या काळात आता शाळा महाविद्यालयात विद्यार्थी सोडता लिहिताना कोणीही दिसू दिसत आहे असं असत आहे एक लिखाणाचं फायदे भरपूर आहेत त्या प्रमाणात लिखाणा मराठी फायदे म्हटला तर तसं म्हणा तर लिखाण आपला निरंतर शिक्षण असत आहे आपल्याला शैक्षनिक खर्च वगैरे ते आपण लिहून काढू शकतो परत भाषांतर भाषेवर आपण वा निबंध लिहू शकतो भरवेच काय काय आपलं ज्ञान मिळवण्याचं साधन म्हणजे लिखाण